महाराष्ट्रात वर्षभर उत्साही सणांनी जिवंत होतो दिवाळी दिवाळीचा सण हा दिवे आणि फटाक्यांचे चमकदार प्रदर्शन आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला करतात होळी रंगांचा सण हा वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या रंगीत पावडरचा आनंदी स्फोट आहोत आहे गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करतात छान अशी गणेश मूर्ती घरी आणून लोक त्या गणेश मूर्तीला पूजतात कोणाच्या घरी गणेश मूर गणेश श्री गणेश अकरा दिवस असतात किंवा कोणाच्या घरी दीड किंवा एकवीस दिवस असतात महाराष्ट्रात पोवाडा नावाचा एक अनोखी एक कला आहे हे शौर्य ऐतिहासिक घटना आणि सामाजिक स समस्यांचा कथा सांगतात छत्रपती शिवाजी महाराज आणि तान्हाजी यासारख्या सु दिग्गज मराठा योद्ध्यांचे पोवाडे साजरे करतात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय ही एक अनोखी तीर्थक्षेत्र परंपरा आहे जिथे भक्त लांब प्रवास करतात विठ्ठल आणि रुक्मिणी यांची स्तुती करतात